हॅलो कोण गुड इव्हिनिंग सर अच्छा अच्छा हो सर सोनाली आहे सोनाली कोचे हो सर पन्नास मिनटंपर्यंत नाही सर थँक्यू सर हो हो हो हो माझं नाव सोनाली संजय कोचे आहे माझं राहाणं नागपूर आहे नागपूरमध्ये कपिल नगर कपिल नगर नारी रोड नागपूर आणखी माझं एजुकेशन ग्रॅज्युएशन झालं आहे प्लेन बीएस्सी सायन्समध्ये

नाही सर मी पुण्याला जॉब करत होते हायर कंपनीमध्ये आणि माझी स्टडी पण चालू आहे आता डी एबी एल टीमध्ये हो हो एक वर्ष कम्प्लिट झालं आणखी सेकंड इयर आता लास्ट इयर आहे माझं माझं दोन हजार वीसमध्ये

हो सर हो हो हॅलो हां सर बोला ना हो हो हो हो करणार करणार म्हणजे चालूच आहे आत्ता म्हणजे घरचे लोकांचं फ्रेंड्स लोकांचं म्हणजे चालूच आहे हो हो हो मी म्हणजे मम्मीचा घेत आहे म्हणजे फस्टच आहे मम्मीचा आणि ताईचा

कुठून म्हणाला सर कंपनीमधून नाही सर एक्सेल सर्टिफिकेट नाही मिळाला म्हणजे माझं कसं की एक वर्ष नर्सिंगचं पण झालेलं आहे एक्सपीरियन्सचं तर त्याचं आहे सर्टिफिकेट लॅब सर्टिफिकेट नाही का लॅबचं हो हो लॅब टेक्निशियनचं हो जे एम पॅथॉलॉजी कमाल चौकमध्येच आहे जरीपटका हो हो पुण्यामधून नाही मिळालं सर्टिफिकेट पण नागपूरमध्ये केली आहे तर लॅबचं आहे माझ्याकडे फॅमिलीमध्ये मम्मी पप्पा आहेत दोन सिस्टर आहेत ट्विन्स आहेत आणि मी मोठी ताई माझी नर्सिंग करत आहे जॉब आणि सेकंड नंबरवाली ताई म्हणजे शिकत आहे जी एन एम दत्ता मेघे कॉलेजमधून आणि मोठीवाली ताई मुंबईमध्ये जॉब करते हो हो हो हो ठीक आहे ना सर हो हो रिज्युम पण पाठवते कुठे जाऊन वर्क म्हणजे ऑफिस आहे का सर कुठे अच्छा अच्छा अच्छा अच्छा पुण्यामधून कुठे कुठून बोलता नाही सर मी रांजनगावला राहात होते रांजनगाव आहे काळेगाव साईडला आणि सिटीमध्ये एकच वेळा गेले होते मी तिथे आता पुढल्या महिन्यात जाणार आहे तिथेच मी हो जॉबसाठीच जाणार आहे हो हो हा चालूच राहणार आहे कंटिन्यूमध्ये चालूच राहणार आहे जॉब हो हो पार्ट टाइम जॉब हो हो ठीक आहे हो हो हो हो सर प्रॉपर नागपूरचीच आहे पण नागपूरमध्ये पण आहे का ऑफिस हो मी करू शकते नाही तुम्ही म्हटला ना की ऑफिसमध्ये तर तेच म्हणत होती की पुढल्या महिन्यात हो हो हो हो घरून बसल्या पण वर्क फ्रॉम होम हो हो अच्छा अच्छा सर माझं कॉम्प्युटर चं पण झालं आहे एम एस सी आय टी हो हो हो शीट वगैरे बनवता येते हो हो सर म्हणजे आता जे जे चालू आहे तिथपर्यंत म्हणजे आता मी व्हॉईस रिकॉर्ड वगैरे इकडूनच करते मग नेक्स्ट मंथमध्ये येणार तर एक वेळा ऑफिसमध्ये येऊन जाणार व्हिजिट करून जाणार हो हो सर हो हो हो हो हो हो ठीक आहे ना सर बोलते

अच्छा सर ठीक आहे ना सर हो हो ठीक आहे